खरं तं आपण ना स्वयंपाक करण्यासाठी बऱ्यापैकी वेळ आपण रोजच देत असतो पण सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यामुळे खूपदा काय होतं की काही अचानक येणाऱ्या कामांच्या यादीमुळे आपण पूर्ण स्वयंपाक करू शकत नाही आणि मग अशा वेळेस आपण काही शॉर्ट कट्स करतो तर त्याच्यामधे मग अशा वेळेस ना पोहे आहेत उपमा आहे धिरडी आहे घावन या प्रकारचे पदार्थ करून आपण ती वेळ निभावून नेत असतो खाण्यापिण्याची आता पोह्यामध्ये तर पोह्यावर बरेच वेगवेगळ्या पद्धतीने संस्कार केले जातात त्याच्यामध्ये मग काही लोक ओलं खोबरं टाकतात काही लोक शेव टाकतील किंवा उपमा सुद्धा ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी मग काही लोक टोमॅटो अॅड करतात किंवा त्याच्यामध्ये मटार टाकला जातो त्याचनंतर धिरडी म्हणा किंवा घावन ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या ह्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच प्रकारचे कॉम्बिनेशन्स असतात म्हणजे तांदळाचे घावन केलं जातं तर ज्वारीच्या पिठाचे पण आजकाल घावन करतात नाग नाचणीची पिठं आहेत त्याच्यामध्ये केलं जातं धिरडीमध्ये मग आपण बेसनाचं पीठ घेतो त्याच्यामध्ये टॉमॅटो कांदा या पद्धतीच्या गोष्टी करून मग ते केले जातात तर अशा पद्धतीने आपण आपली जी वेळेची जी अडचण असते बऱ्याचदा पण खाण्याची जी एक आवश्यक गोष्ट आहे आयुष्यामध्ये ती अशा वेळेस आपण पूर्ण करू शकतो आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत कॉम्बिनेशन्स आणि आपणच आपापले नवीन नवीन शोध निर्माण करायचे आणि त्या पद्धतीने आपली आवड आपण जोपासायची असते